गाडी चालवताना सर्वप्रथम आम्ही गाडीची सर्विशिंग व्यवस्थित करून घेतो जसे की ऑईल बदली आं ब्रेक आणि कलर्स गाडीचे टायर वगैरे सर्व वस्तू तपासून व्यवस्थित ऑयलिंग रिपेरिंग करून गाडी धुऊन वाश करून त्या गाडीचा उपयोग चालवण्यासाठी किंवा लांब जाण्यासाठी करतो आणि सोबत जाताना आम्ही त्यामध्ये जसे की आपले कागदपत्रं लायसन आर सी बूक इन्शुरन्स अशी विविध डाकुमेंट सोबत घेऊन जातो आणि गाडी चालवताना व्यवस्थितपेन पणे ते आपल्या सुरक्षेचे आणि आपल्या जिवाला धोका न होण्याची काळजी घेतली जाते